तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्रंय म्हटलं तर तंत्रज्ञानाचा लहान व्यवसायावर चांगला उपयोगही झालेला आहे पण त्याचबरोबर लहान व्यवसायावर काही विपरीत परिणाम पण झालेले आहे आपण आधी चांगला उपयोग बघूया तंत्रज्ञानामुळं छोट्या छोट्या इंडस्ट्री ज्या होत्या त्या जोरात चालू लागल्या किंवा तंत्रज्ञान आल्यामुळं हाती व्यवस्थामुळं त्यांना त्यांची मॅन पॉवर कमी करून पुरे कमी लोकांमध्ये भरपूर उत्पादन करणं तंत्रज्ञानामुळे साध्य झालं शक्य झालं त्यामुळं तंत्रज्ञान आणि योग्य तंत्रज्ञान जर वापरलं तर तंत्रज्ञानाचा उपयोग हा नेहमी प्रभावी आणि फायदेशीर असाही होऊ शकतो पण त्याचबरोबर तंत्रज्ञानाचं ज्ञान नसल्यामुळं किंवा तंत्रज्ञानाचा अभाव असल्यामुळं काही व्यवसाय हे बंद पडले सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असं इंग्लिशमध्ये म्हणतात म्हणजे तोच तकतो की जो नवीन तंत्रज्ञानाला अवगत होतो तंत्रज्ञान जर अवगत करून घेतलं नाही तर तो मागं पडतो आणि जसं कोडॅक कंपनी किंवा आमची नोकिया कंपनी ह्या बंद पडल्या तसं आपल्या छोटे छोटे व्यवसाय पण काही बंद पडायला लागले केवळ तंत्रज्ञानाचं ज्ञान त्यांनी अवगत करून घेतल्या न घेतल्यामुळं किंवा काळाची पावले ओळखून तंत्रज्ञानामधलं एक कौशल्य त्यांनी जर आत्मसात केलं असतं तर त्याला व्यवसायावर प्रभाव विपरीत पडला नसता तर तो चांगला पडला असता पण ते त्यांनी ओ न ओळखता तंत्रज्ञान अवगत न झाल्यामुळं काही लहान व्यवसाय हे बंद पडले काही लहान व्यवसाय हे आजारी पडलेत आणि त्यांना तंत्रज्ञानाचा अभाव असल्यामुळं आता खूप म्हणजे संघर्ष करावा लागतो या उलटं काही लोकांनी तंत्रज्ञान आत्मसात करून व्यवसाय वाढवला आणि लहान व्यवसायात सुद्धा त्यानी आपली प्रगती केली त्यामुळं मी असं म्हणेन तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे म वाप जसं वापरू तसं आहे तर चांगलं वापरणं आणि त आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणं याला आता पर्याय राहिला नाही